आमच्या इथे शाळेतच एक एक्स्ट्रा क्लास म्हणजे पी टी वगैरे असा खेळासाठी घेऊन जे आहेत त्यांना जे लल लेकरं आहेत त्यांना शाळेतच खेळण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना अमरावती ठिकाणी जिल्हा जिल्हास्तरीय ठिकाणी पाठवलं जाते तिथे एच यु पी यम अशासारखे विद्यापीठं आहे त्या तिथं असलेले गाईड्स त्यांना आणखी मार्गदर्शन करतात असं मार्गदर्शन करता करता जिल्हास्तरीयवरचे ते राज्यस्तरीयवर जातात आमच्या इथे अमरावती इथून जितेश शर्मा हा नावाचा मुलगा आज आय पी एलमधे खेळत आहे त्याला असंच प्रोत्साहन मिळत गेलं आणि तो एक आंतरराष्ट्रीय लेवलवर खेळण्यासाठी गेलेला आहे